हां ब बोल ना भाऊ खूप दि दिवसातून फोन केला आहे दुकानावरच आहे बु बोल ना भाई हां अच्छा हां आहेत ना खूप छान आहेत फोन को कोणता घ्यायचा आहे तुला आत्ता बघा आत्ता नवीन आला आहे ओ वन प्लस आलेला आहे हां ते जे खूप छा छान आहे फोन वगैरे खूप आहे आपल्याकडे पंचवीस हजारपासून स्टार्ट आहेत त्याचा कॅमेरासुद्धा क्लिअर आहे आहे हे पूर्ण फोन फाय जी आहे फोन

हो का अच्छा अच्छा नाही नाही आज आत्ता जर तोच फॉर्ममध्ये फोन आहे तरी पण मी तुला देखील फोटो पाठवून वगैरे बघ तू मोबाईल सिरीज वगैरे खूप छान आहे हां काय घेऊयात ना ब बाकी अजून कोणतं घ्यायचं आहेत तुला काय

आत्ता तर फॉमला व वन प्लस आहे ओप्पो आहे फिफ्टी फाय आहे विवो व्हे व्ही ट्वेंटी नाईन आहे हां चांगला तर आज आजचा तर वन प्लसच शक्यतो घे खूप छान आहे वन प्लस नाही तर तुला जर महागातला फोन घ्यायचं तर आयफोन हे आत्ता खूप सिरीज वगैरे त्याची पण आयफोनची पण सिरीज खूप छान आहे

हां हां ओके आपण बालाजी मोबाईल शॉपमध्ये जाऊयात

हां हां हां ओके ओके जाऊयात आत्ता कुठं आहे तू हँग होतो आहे का होय आपण कॉलेजला असताना तू फो मोबाईल घेतलेला ना तो अच्छा अच्छा

ओके ओके काय विषय नाही जाऊयात आपण मला तू कर कर फोन तू म्हणशील तेव्हा जाऊया आपण

ओके ओके